लोकांच्या शारीरिक आणि मा मानसिक आरोग्य ते खेळ कसे यो योगदान देतात जर हा ल् शारीरिक आणि मानसिक आरोग्यात जर खेळ असे योगदान देतात खेळलंच पाहिजे लोकांनी खेळ खेळलेच पाहिजे कारणकी तुमची शारीरिक आणि शारीरिक हिची शरीर असतं ते बळकट व्हायला आणि स्ट्राँग व्हायला मदत करतं ज्याच्यामुळे को कोणत्याही हाडांना कोणत्याही हाडांना त्याची सवय असते आणि हाड एकदम मजबूत होतात आणि श उंची वाढते शरीर वाढतं खाण्यापिण्यास मदत होते अशा या याच्यामुळे आरोग्यात श खेळांचं खूप योगदान आहे असं मला वा